नमस्कार सुनील दादा कसे आहात हो सहज आठवण निघाली म्हटलं फोन करतो काकांना हां बरा आहे तुम्ही कसे आहात हो माझ्या पण कानावर आलं काका बोलत होते म्हणलं काल की खेळताना खूप लागलं आहे का

त्याला सिव्हिलला नेलं होतं ना अलिबागला

अच्छा अच्छा मग त्याला नेलं कसं तिकडे हॉस्पिटलला हां ते तर गरजेचंच आहे हो हो ना हो ना नाही नाही काका पण आता त्याच्यावर काही तरी काही तरी आता आपल्याला करायला पाहिजेच कारण आज त्याच्यावर आलेली आहे उद्या कुणावर दुसऱ्यावर वेळ आली तर काय कसं करायचं हो ना इकडे अलिबागमध्ये एवढं मोठं हॉस्पिटल असून बरोबर नाही ना ह्या नाही नाही ह्याच्यावर दुसरं हो ना पाहिजेच हो ना हो मी आज माझ्या ग्रुपच्या पोरांना पण बोलतो आणि हां हां असणार मी माझ्या मित्रांना बोलतोच आणि तुम्ही पण जरा माझ्या मित्रांना जरा त्या गोष्टीमध्ये थोडी मार्गदर्शन केलंत ना या गोष्टींसाठी तर अजून एक

बरोबर आहे ना

ओके हां

ठीक आहे काका मी आज जास्त वेळ पण नाही घालवत मी लगेच माझ्या मित्रांना काँटॅक करतो आपण संध्याकाळी भेटूया हां चालेल चालेल काका हां हां हां